नमस्कार दादा प्रविणा ट्रेडर्सचा आहे ना संत्र्याचे डीलर आहात ना तुम्ही पाचशे आहे आहे तरी दहा वर्षांचा

तुम्ही पाहिला आहे का

क्रेटना कसे प् आहेत

अच्छा अच्छा टनानी टनानी टनानी कसा आहे तो मग

हां हां

बघणार ते आता हां तुटतात की

हां बरं बरं

तुम्हीच सांगा कधी आहे तुमचं

ठीक आहे